हिंदू धर्मात गायीला माता मानलं जाते कारण तिच्यामध्ये तेहतीस कोटी देवांची वासना असते असे म्हटले जाते म्हणून गाईचे शेण हे खूप पवित्र मानले जाते त्यामुळे जुने लोक गाईच्या शेणाचा सडा टाकायचे सारवण करायचे